माझ्या ग्रामीण समाजातील डान्सला त्यांची आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना लागणारे साधन जसे स्पीकर्स नृत्य करण्यासाठी वेशभूषा यांची कमतरता लागत असते अजून इतर काही साधने आहेत त्यांना तालीम करण्यासाठी योग्य हवी तशी जागा उपलब्ध नसते ते आर्थिक परिस्थितीमुळे क्लासेसही लावू शकत नाही स्वतः सराव करून ह्या सर्वांना या आव्हानांना तोंड देऊन जरी ते शिकले तरी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी फीज लागते ती बनायची ऐपत सर्वांची असते असे नाही कारण त्यांचे वडील ते शेतात काम करणारे तेही डान्ससाठी जास्त प्रोत्साहन देत नाही किंवा त्यांच्याकडेही पैसे नसल्यामुळे तेही बोलतात की डान्स का पुढे काय याचा उपयोग नाही आहे तुम्ही वाया घालवता म्हणून तेही काय म्हणजे त्यांच्याकडे पैसे नसतातच तेही मागे असतात त्याच्यामुळे त्या मुलांना त्यांच्या लागणाऱ्या साधनांसाठी याची सर्व कमतरता भासत असते तरी मी माझे काही सहकारी मित्र मिळून त्यांना आमच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना थोडीफार फुल ना फुलाची पाकळी म्हणून पाठबळ देऊन त्यांना आमच्या तर्फे सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो